तसं म्हटलं तर लहान पातळ्यांच्या लोकांना काहीच घेणं देणं नाही कारण की ते स्वतःसाठीच करतात जे करतात ते शेती करतात आणि त्यानंतर त्यांचं जेही कॅरेट वगैरे आहे कॅरेटनुसार ते विकायला जातात मार्केटमध्ये आणि त्यांचे पैसे घरी आणतात तर मोठ्या नि लहानांचं यात असं काहीच परिणाम स्पर्धा वगैरेसारखं काही आहेच नाही तसं म्हटलं तर